मी कव्वाली ऐकल्या आहेत त्यामध्ये माझं एकं खूप आवडतं गीत हे असं आहे की कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे हे एकं खूप भावनिक गीत आहे याचे संगीतकार याचे गीतकार हे संदीप खरे आहेत व हे गीत सलील कुलकर्णी यांनी गायले आहे हे गीत प्रेम आठवण आणि हळवे हळवेपणाचे छान अभिव्यक्ती कर करत आहे म्हणून मला हे गीत खूप आवडते